जसं आपल्याकडे लग्न स समारंभ म्हणा त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते त्यासाठी आपण जसं पाणी विकत घेणे किंवा कुठून विहिरीवरून आणणे बोरवेलवरून आणणे पाण्याचे ॲक्वाचे कॅना असतात ते विकत घेऊन ठेवणे किंवा की नैसर्गिक संपत्ती पाणी हे सहजीवाच्या अस्तित्वासाठी पाणी उप अत्यंत उपयुक्त असते आणि आपणही जसं पाणी म्हटलं कार्यक्रमासाठी तर आपण जिकडनं तिकडनं पाणी जमा करतो त्या हॉलमध्ये या जिथे आपण कार्यक्रम करतो त्या हॉलमध्ये पाण्याची व्यवस्था आहे नाही आहे हे आपण शोधून घेतो त्याच्यानंतरच आपण त्या कार्यक्रमाला मान्यता देतो कारण की पाणी पाण्याशिवाय कुठलंच कार्यक्रम चांगला होत नाही आणि जे आपण पाणी असलं तरच आपला कार्यक्रम स्वैंपाकाला पाहिजेल पाणी पिण्याला पाणी पाहिजे प्रत्येक गोष्टीला पाण्याची आवश्यकता असते कारण की बिगर पाण्याशिवाय आपण काही करू शकत नाही त्यासाठी आपण पहिलेच आदल्या दिवसापासून पाणी साठवून ठेवणे पाणी स्टोरेज करून ठेवणे वेगवेगळ्या पद्धतीनी पाणी स्वैंपाकासाठी वेगळं भांडे गिंडे यासाठी धुण्यासाठी वेगळं पाणी पिण्याचा पाणी वेगळं असं आपण तीन ते चार प्रकारचा पाण्याचा साठा आपण करून ठेवू शकतो